गावात वजन कराय वजन कमी करण्याचे लोकप्रिय उपाय आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं आहे पहिलेपासूनच की सकाळी उठल्यानंतर आपल्या रे रनिंग करायची दोन ते तीन तीन किलोमीटर रनिंग करायची त्यामुळे आपलं वजन वजनपण छान राहतं आनि शरीरालापण ते चांगलंपण असतं त्याच्यामधे त्यांनी स सकाळी उठून कोमट पाण्यामधे लिंबू शहद टाकून पिणे असे भरपूर उपाय आम्हाला सांगितले अजू वरून त्यांनी दोरीवर उड्या घेणे उड्या घे उड्या घेतल्यामुळे आपलं शरीर कसं सुदृढ राहातं आणि आपलं शरीर मेंटेन करू शकतो आणि वजनपण मेंटेन होतं त्याच्यामधे तेलकट पदार्थ न खाणे तेलकट तेलकट पदार्थ खाल्ल्या न खाल्ल्यामुळे आपलं वजनपण कमी असतं आरोग्याला ते चांगलंपण सुदृढ आरोग्य सुदृढपण असतं त्यामुळे ते आरोग्याला हानिकारक होत नाही तसेच गावामधे असे भरपूर उपाय सांगितले आहे त्यामधे त्यामधे उंच उडी घेणे लांब उडी घेणे याच्यामुळेसुद्धा आपण आपल्या असे वजनाला वजनाला कंट्रोलमध्ये ठेऊ शकतो तसेच बाकीचे बाकी जे उपाय आहे ते शेतातले कामं वगैरे करून असं कोणत्या प्रकारे आपण को शरीराला कशी हालचाल केली पाहिजे त्यामुळे आपण आपलं आरोग्य सुदृढ ठेऊ शकतो आणि वजनपण मेंटेन करू शकतो याबाबत आम्हाला आमच्या आजोबांनी आम्हाला खूप प्रिपेयर केलं आहे त्यामुळेही त्यामुळे आम्ही तेच डेलीच्या वापरामधे यूज के वापर केलेला आहे डेलीमधे